मला सर्वच प्रकारची गाणी आवडतात पण सर्वात जास्त मला मराठी आणि हिंदी गाणी आवडतात तर मराठी हिंदी गाण्यामध्येसुद्धा मला मराठी गाणी सर्वात जास्त ऐकायला आवडतात त्यामध्ये अजय अतुल सरांची गाणी ही मला खूप ऐकायला आवडतात तर त्या अजय अतुल सरांचे अधीर मन झाले अजून याड लागलं जी झिंगाट आणि अजून ढगानं आभाळ दाटलंय गं अशी त्यांची गाणी आहेत आणि हिंदीमध्ये जर म्हटलं तर उदित नारायण अलका याज्ञिक लता मंगेशकर ह्यांची गाणी आवडतात त्यामध्ये त्यांचं गाणं आहे मैं हूँ ना कहा दिल दे चुके सनम ही अशी गाणी मला म हिंदीमधली सुद्धा आवडतात